अकोला जिल्ह्यामधे शासकीय योज योजना भरपूर प्रमाणात वापरल्या जातात आणि शासकीय योजनेमध्ये सगळ्यात पहिलं प प्राधान्य हॉस्पिटलच्या जे काही योजना आहेत त्या सगळ्या योजनेवर आहे सर्वात जास्त हॉस्पिटल्स अकोल्यामध्ये आहेत त्यामुळे योजनेचं सरग सगळ्यात जास्त फायदा लोकांना मिळतो ग्रामीण भागातले जवळपास चार पाच जिल्ह्यातले लोकं अकोल्यामध्ये सगळ्यांचंच कल आहे त्यामध्ये हृदय शस्त्रकिया झाल्या अ किडनीच्याबद्दल ऑपरेशन्स झाले काही दिव्यांग जे लोकं आहेत त्यांचे ऑपरेशन्स झाले आणि भरप ॲडमिटची प् ॲडमिटसाठी जे काही मदत होईल सरकारकडून ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा पुरेपूर वापर आणि पुरेपूर फायदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली जाते आणि महानगरपालिकेकडून आणि शासकीय ब शासकीय योजने क अंतर्गत शहरी विकास योजनेअंतर्गत रस्त्यांची नाल्यांची बांधकाम चालू आहे नवीन त्यामुळे शहराच्या विकासात मध्ये भर पडलेली आहे आणि वेळोवेळी स्वच्छतेबद्दलही सगळे जनजा जनजागृती केली जात आहे आणि यामुळे सर्वांगीण विकास होत आहे अकोल्याचा त्याकरिता क जे लोकं आहेत त्यांच्या त्यांचा पण याच्यामध्ये आग्रह असतो आणि बँकेकडून वेगवेगळ्या योजना झालेल्या आहेत प्रधानमंत्री आवास योजना झाली आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना झाली आहे तर याचं हे जे वेंडर्स लोकं आहेत जे फेरीवाले आहेत हे त्या प्रत्येक वेळेस लोनचा फायदा घेतात लोन मिळते त्यांना दहा हजारापर्यंत सुरुवातीला नंतर वीस हजारापर्यंत वाढत वाढत लोन पन्नास हजार एक लाखापर्यंत जाते आणि वेळोवेळी ते परत रिटर्न देतात त्यामुळे त्यांची क्रेडिट मर्यादा वाढत आहे त त्याचापण सगळ्यांना फायदा होत आहे आणि होम लोन्समध्ये खूप चांगला फ चांगल्या कमी इंटरेस्टमध्ये लोन मिळत आहे त्यामध्ये भरपूर भरपूर सारे लोकं त्याचा जास्तीत जास्त वापर करत आहेत जे फ्लॅट सिस्टीम आहे अपारमेंटमध्ये फ्लॅट घेण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेकडून डायरेक्ट अडीच लाखापर्यंत सूट दिली जात आहे लोनमध्ये आणि जे ग्रामीण वस्ती आहेत त्यामध्ये पण भरपूर सारे भरपूर लोकांना फायदा होत आहे या सगळ्या गोष्टीकडे सगळ्या लोकांचा कल वाढलेला आहे त्याचं कारण एकच आहे की सरकारी उपक्रम आहेत योजना आहेत आणि धोरणं आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला सगळीकडे मदत होत आहे अशाच प्रकारचे सरकारचे योजना भेटत राहिल्या पाहिजे यासाठी जे लोकप्रतिनिधी आहेत ते आग्रही असतात आणि जे रेल्वे प्रे रेल्वे गेट्स आहेत त्याकडंही त्याकरिता केंद्र सरकारकडून मदत झालेली आहे त्यांचे योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यामधे जवळपास तीन रेल्वे पूल होत आहेत त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि जे ट्रॅफिक जॅम होत होता रहदारीचा खोळंबा होत होता त्याकरिता मदत होईल त्यासाठी पण जे लोकप्रतिनिधी आग्रही आहेत जवळपास दोन पूल झाले आहेत एक पूल बाकी आहे आणि जे आजारी लोकं आहेत त्यांच्यासाठी जसं थॅलीसिमियाग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांच्याकरिता ब्लड डोनेशन कॅम्प होतात सिकलसेल आजाराबद्दल जनजागृती होते एचआयव्ही आजाराबद्दल जनजागृती होते किडनीच्या आजाराबद्दल सध्या जनजागृती करण्याचा प सगळ्यात जास्त प्र प्राधान्य वाढलेलं आहे कारण का ग्रामीण भागामध्ये किडनी आजार वाढलेले आहेत डायलिसिस सेंटर्स जास्त उघडून राहिलेले आहेत त्यामुळे ग्रामीण लोकातील जे काही जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्याला सरकारी योजनेकडून ज्यावेळी जाद जास्त मदत होईल तेवी जास्त मदत करण्याचा आमचा मानस असतो